मी असे कुठलेही प्रकारचे प्रशिन घेतले नाही मी प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करता करता लोकांचे चित्र बघता या लोकं जे पेंटिंग करतात त्यावरूनच मी असं स शिकत गेलो आणि मला त्यामध्ये आवड निर्माण झाली म्हणून मी पेंटिंगचे कामं करायला सुरूवात केली पण असं आहे की जर आपण प्रशिक्षण घेतलं तर योग्यरित्या आपल्याला त्यामध्ये काय कमीपणा या काय नवीन नव टेक्नेलोजी आहे या काय सुधारणा आपण त्यामध्ये करू शकतो हे आपल्याला प्रशिक्षणामध्ये म कर करून जाते म्हणून त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यानी कुठल्याही व्यक्तींनी पेंटिंग करायचं असेल तर त्यांनी एकं ऑफिशिअली प्रशिक्षण घ्याय घेणं आवश्यक असतं कारण की त्या आपण जे स्वतःहून शिकतो त्यामध्ये थोडं प्रशिक्षण जर असेल तर आपल्या पेंटिंगला बरंच व चालना चांगली चालना मिळते आणि आपली सुधारणा आणि आपल्यामध्ये बदलसुद्धा निर्माण होतो